पेन्शिलने लिहिण्याचे फायदे म्हणजे असे की आपण समजा एखादा शब्द चुकला तो खोडता येतो आणि समजा परत आपल्याला ते पूर्ण खोडून पण ते पेस पूर्ण परत आपलं यूज करता येतं हे पेन्शीलनं लिहिण्याचे फायदे आहेत